हॅलो कुलकर्णी आहारतज्ज्ञ नं हां मला तुमच्या कार्यशाळेत नावनोंदणी करायची होती त्यासाठी मी तुम्हाला थोडी माहिती विचारू शकते का धन्यवाद पहिला माझा पहिला प्रश्न आहे की ही कार्यशाळा कोणत्या तारखेला होणार आहे धन्यवाद आणि कोणत्या वारी होणार आहे ही कार्यशाळा याचे तुम्ही किती भाग घेणार आहात कोणत्या कोणत्या भागांमध्ये आहारतज्ज्ञाविषयी तुम्ही आम्हाला कशी माहिती देणार आहात या कार्यशाळेबद्दल संकेतस्थळाबद्दल मला तुमच्या अर्जाची माहिती हवी आहे आणि त्याबद्दल मी तुम्हाला विचारते आहे की या कार्यशाळेमध्ये किती आहारतज्ज्ञ सहभागी होणार आहेत आणि आहारतज्ज्ञात तुम्ही कुठल्याकुठल्या पदार्थांचा समावेश करणार आहात फळांचा फक्त करणार आहेत का बाकी ना नाष्ट्याचे प्रकार पण सांगणार आहात आणि जेवणाचे पण प्रकार सांगणार आहात का ऑनलाईन अर्ज करताना या सगळ्या नोंदणी करायच्या आहेत का आणि हे सांगता हे नोंद करताना आम्ही दुसरी काही कागदपत्रं जमा करायची आहेत का आणि आमच्या आमच्याबद्दल तुम्हाला काही माहिती अजून हवी आहे का आणि आमच्या आमच्या वजनाचा बायोडाटा किंवा आमच्या वजनाची जी पद्धत आहे ती तुम्हाला तो सांगावी लागणार आहे का धन्यवाद